मी महाराष्ट्रामधली आहे मी महाराष्ट्रामधून बिलॉन्ग करते आणि आमची मातृभाषा म्हणजे मराठी आहे हिंदी आणि इंग्लिश आहे पण ती तेवढी जास्त म्हणजे चालत नाही जेवढी मराठी चालते महाराष्ट्रामध्ये तुम्ही प्रत्येक लोकांसोबत जर बोलले तर ते मराठीच बोलणार जास्तीत जास्त असं एखादी व्यक्ती असतात जे इंग्लिश आणि हिंदी बोलतात आणि जर आपण ऑट ऑफ सिटी गेलो तर जसं जयपूर झालं तामिळनाडू झालं गुजरात झालं तर तिथे गुजरातची लँग्वेज वेगळी असते आणि जयपूरची लँग्वेज आणि तामिळनाडूवाल्यांची लँग्वेज वेगळी असते सगळ्यांची वेगवेगळी लँग्वेज असते तर त्यानुसार जर आपण समजा गुजरातला गेलो तर गुजरातमध्ये गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळतात त्यांची लँग्वेज त्यांचं राहणीमान त्यांचं खाणंपिणं सगळ्या गोष्टी त्यांच्या वेगळ्या असतात जसं की आपलं महाराष्टीयन लोकांना कसं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फेमस पुरणपोळी आहे आणि गुजरातमध्ये सगळ्यात जास्त छोले भटुरे आहे तर असं सगळ्यांमध्ये कसं वेगवेगळं प्रकारचे डिशेस वगैरे सगळं वेगळं असते तशी लँग्वेज पण सुद्धा वेगळी असते ज जर समजा आपल्याला मराठी येते आपण जर त्यांच्याबरोबर मराठी बोलू तर आपल्याला पण त्यांच्याबद्दल काही कळणार नाही आणि त्यांना आपल्याबद्दल काहीच कळणार नाही आणि ते जर आपल्यासोबत गुजराती बोलणार तर आपल्याला पण काही सम समजणारच नाही असं असते मराठी आणि ऑट ऑफ सिटीची भाषा